हॅल्लो काय करताय काय खूप दिवस झाले दिसत नाही तू कुठे आहे मी काय म्हणत होतो उद्या महाशिवरात्री आहे तर आपण ते केदारेश्वर महादेव टेंपलमध्ये जाऊ नं हां तेच आजाद मैदान साईडचं तू आधी जाऊन आहे का तिथे ठीक आहे नं मला तर माहित आहे मी गाडी घेऊन येईन मग आपण दोघं जाऊन बघू तो फक्त जे हां ते फक्त आरतीचं ताट हे ते घे पूजेचं सामान हं अजून प्रसाद वगैरे घ्यावा लागणार नं तू दूध घेऊन येशील ते पंचामृत ते दूध पंचामृत वगैरे तू घेऊन येशील की मी घेऊन येऊ आणि मी काय म्हणतो उद्या तर आपल्याला बेलाची पानं भेटणार नाही तर मग बेलाचं झाडं वगैरे आहे का तुमच्याकडे नक्की आणशील नं तरीबी असला तर मग बरं ठीक आहे मग हां हां ठीक आहे मग भेटू उद्या